हॅलो हां नमस्ते नमस्ते हां तुमच्याकडून आम्ही ऑनलाईन कपडे मागवलेले होते ते आले परवाच्या दिवशी आणि कपडे आलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये काय झालं आहे की अपेक्षेपेक्षा म्हणजे दाखवलेले कपडे आणि असलेले कपडे ह्याच्यात रंगाचा फरक आम्हाला जाणवतो आहे त्यामुळं काय म्हणालात रंगाचा फरक जानवतोय म्हटलं रंगाचा कारण रंग तुमचे ऑनलाईनला दिसताना सुंदर दिसतायेत परंतु ज्यावेळेस ते प्रत्यक्षात इथे येतंय त्यावेळेस ते रंग नीट नाहीयेत त्याचबरोबर कागदा म्हजे त्या कापडाचा जो ह्याचा पोतय म्हणजे त्याचा जो धागे त्या धाग्याची पण क्वालिटी जरा बरोबर वाटत नाही आहे हां त्यामुळं मग आम्हाला प्रश्न असा येतो आहे की अलिकडच्या काळात तुमच्यात काय बदल झाला आहे का त्यामुळं मला असं आम्हाला असं वाटतं आहे की आता इथून पुढे तुमच्याकडून घ्याल की नाही तुमचं जर अभिप्राय जर तुमच्याकरच्या खरेदीचा जर बघितला तर आजपर्यंत आम्ही तुम्हाला ए ग्रेड दिलेली होती परंतु आत्ता अलीकडच्या काळामध्ये दोन तीन वेळा असं तुमच्याकडून झालेलं आहे त्यामुळं पूर्वीसारखी आम्ही आता तुम्हाला ग्रेड देऊ शकत नाही आत्ता आम्ही साधारणपणे तुम्हाला सी ग्रेड देऊ का तर तुम्ही ए ग्रेडच्या क्वालिटीची किंवा बी ग्रेडच्या क्वालिटीची तयारी केलेली नाही असं अलिकडच्या काळात आम्हाला दिसलेलं आहे आणि याच्यात सुधारणा झाली पाहिजे एवढं आम्ही तुम्हाला सांगतो